महाराष्ट्रातील प्रख्यात साहित्यिक साने गुरुजी तर साने गुरुजींचं एक पुस्तक आहे भारतीय सांस्कृतिक दर्शन की त्यामध्ये आपण हिंदू किंवा वैदिक संस्कृतीनुसार जे विविध प्रकारचे सण साजरे करतो तर ते सण का साजरे केले जातात कारण आतापर्यंत आपण अंधानुकरण म्हणूया किंवा परंपरा म्हणूया या नावाने आपण आपले हिंदू सण किंवा वैदिक सण साजरे करतो पण त्या मागचा बुद्धिवाद किंवा प्रामाण्यवाद हा नेमका काय आहे हा त्या पुस्तकाच्या माध्यमातून मला समजला मग तो उदाहरणार्थ गणेश गणेश उत्सव असेल शिवजयंती असेल गुढीपाडवा असेल तर हे सण आपण साजरे करतो कारण सण म्हणजे काय की माणसाला थोडंसं भ भौतिक जीवनापासून वर उचलण्याचा प्रयत्न करतात माणसाला आध्यात्मिकतेकडे नेतात दैववादाकडे नेतात पण त्यामागं ते मागे करण्याचं त्याचं खरं कारण काय हे त्या पुस्तकाच्या माध्यमातून समजलं आपण आता महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर आपण बिल्वपत्र अर्पण करतो तर बिल्वपत्र अर्पण करण्यामागची भूमिका काय तर भगवंताने प्रत्येक व्यक्तीला तीन गुण दिलेत तमोगुण रजोगुण सत्वगुण तर ते तीनही गुण मी देवाला अर्पण करतो प्रत्येक व्यक्तीच्या तीन अवस्था आहेत बाल्यावस्था तारुण्यावस्था वार्धक्यावस्था ते तीनही अवस्था मी देवाला अर्पण करतो तर थोडक्यात काय तर अहमपणा त्यागण्याची समर्पणाची जी भूमिका आहे ती भूमिका त्या मागचं आहे तर यासारखे बरेचसे दृष्टान्त बरेचसे सिद्धांत आपल्या वाचनाच्या माध्यमातून आपल्याला कळू लागतात